मला टी व्ही पाहायला यूट्यूब पाहायला यूट्यूबवरचे व्हिडिओज पाहायला रि इंस्टाग्रामचे रील्स पाहायला मला आवडते यूट्यूबवर आणखी काही असे कोणते असं काही कोणती माहिती वगैरे पाहायची असली ते पण मिळून जाते आणि आपलं असं मनोरंजन पण होऊन जातं यूट्यूबवर तर खूप असं आहे गाणे पण आव ऐकायला आवडते मला सर्वात जास्त गाणे ऐकायला आवडते सिरियल तर तेवढी नाही आवडत पण मला पिक्चर पाहायला खूप आवडते नवीन नवीन जसे साऊथचे पिक्चर नवीन नवीन पिक्चर पाहायला आवडते आणि हॉर मूव्ही पण आवडते आणखी